कोविड नाईन्टीनच्या साथीच्या आजाराच्या काळात आमच्या परिसरात सुरवातीला तितकं काही गांभीर्य नव्हतं लोकं त्याला तितकं गांभीर्यांनी घेत नव्हते पण नंतर जेव्हा काही लोकांना यांचा त्रास झाला त्यावेळी थोडी परिस्थिती बिघडली आम्ही आमच्या कुटुंबाला कोविडपासून सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत च्या आरोग्यावर लक्ष ठेवलं थंड गोष्टी टाळल्या स कोणाला सर्दीसारखं वाटत असेल तर त्यावर आधीच उपचार केले लोकांशी तितका जास्त कॉन्टॅक्ट नाही ठेवला म्हणजे लोकांपासून दोन मीटरचं अंतरच अंतरच राखलं